मराठी भाषेमध्ये भरपूर साऱ्या बोली आहेत कारण जर आपण कोकणामध्ये गेलो रत्नागिरीमध्ये तर तिथं मालवणी कोकणी मराठी अश्या वेगवेगळ्या भाषा आहेत दक्षिण कोकणात गेलो तर तिथं वेगळ्या पद्धतीनी मराठी बोलली जाते आदिवासी भागात गेलो तर कोलाम परत प्रदाम यासारखे लोक राहतात तर त्यांची मराठीची बोलण्याची पद्धत ही वेगळी भाषा आहे आणि जगातील बहुतेक प्रमुख भाषाप्रमाणेच आपली मराठी भाषाही भाषा एकाहून एक अधिक आहे मुख्य भाषेचे नाते खूप तिचे कायम ठेवलेले आहे पिढ्यानपिढ्या विशिष्ट राज्य स्थाईक झाल्यामुळे मराठी भाषिकाचा यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो त्यामुळेही मी मराठी प्रश्न आपोआपच उपस्थित होतो कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमहात्म्यावरून मराठी बोलीचे कोकणी मराठी कोल्हापुरी मराठी कारवारी मराठी अहिराणी मराठवाडी नागपुरी असे अनेकविध प्रकार कानावर पडतात भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी जनगडी नागपुरी मराठवाडी कोकणी वऱ्हाडी बेळगावी मालवणी मोरस मराठी झाडी बोली तंजावर बालगानी नंदुरबारी असे खान्देशी जामनेर अशी बोलीची आणखी प्रकार आहेत तसं आमच्या विदर्भामध्ये नागपुरी मराठी खूप जास्त बोलले जातात आणि ही बाकी जसं पश्चिम महाराष्ट्रात वेगळी खानदेशात वेगळी मराठवाड्यामध्ये वेगळी आणि आमच्या यवतमाळमध्येपण वेगळी भाषा बोलली जाते आपण त्या भाषेला ती भाषा एवढी प्रेमळ आहे ज्या भाषेमधे ती कन्व्हर्ट होऊन जाईल त्या भाषेमधे व्यवस्थित त्याला बोललं जात असतं आणि खूप जास्त आणि ही जी मराठी भाषा आहे एक तर ती देवगिरी आहे देवगिरी लिपीमधून आहे आणि महाराष्ट्राची ही तर मातृभाषाच आहे आणि ही भाषा जी आहे ती इंडो युरोपियन भाषा कुळातील एक भाषा मानली जाते आणि ज्या भारताच्या बावीस भाषा आहेत त्यामधली ही एक मराठी एक भाषा आहे